हां माझ्या गावामध्ये महिला बचतगटा थ्रू कर्ज महिला घेतात ते कर्ज व्यवसायासाठी किंवा वैयक्तिक खाजगी कामासाठी शिक्षणासाठी महिला घेत असतात ते कर्ज एक तर सरकारी बँकेतूनही आम्ही देत असतो आमच्या महिला बचतगटातर्फे किंवा प्रायव्हेट पण ज्या सं प्रायव्हेट बँक आहेत ज्या संस्था आहेत त्यादेखील आमच्या गावामध्ये येऊन महिलांना कर्ज देतात ते कर्ज हप्तेवारी असते प्रायव्हेटवाले आणि जे सरकारी आहेत सरकारी याच्यातून जे घेतात महिला त्यांचे बरोबर महिन्याच्या महिन्याला एक किश्त बांधून दिलेली असते त्या पैशानुसार जसं लोन उचललं त्यानुसार ते किश्त बांधून देतात आणि तशी ती परतफेड महिन्याला करतात ती वर्षभराची असो किंवा दोन वर्षांची त्यांच्या त्यांच्या म्हणजे त्यांनी गटातर्फे ठरव ठरवतात की आपण किती वर्षासाठी ते लोन घ्यायचं आणि किती महिन्यामध्ये परत करायचं

यामुळे काय झालं आहे की महिलांचे खूपसे प्रश्न जे आर्थिकदृष्ट्या जे होते की नाही आर्थिक प्रश्न होते ते खूप कमी झालेले आहेत कारण काय झालं महिलांनी स्वत चेच पैसे आपले जमा करतात आणि तेच पैसे जेव्हा आपल्याला एखादी आवश्यक महिला असली जिला गरज असली ती मागणी करते गटाकडे आणि गट त्या महिलाची आवश्यकता पाहून कारण दोन तीन महिला जर दोन तीन महिलांनाही होऊ शकते ना एका वेळेस गरज पडू शकते तर मग तिथे प्रथम प्राधान्य मग आपण कोणाला देऊ आता जसं शिक्षण आहे आरोग्य आहे आणि वैयक्तिक कामासाठी तर मग पहिल्यांदा आपल्याला आरोग्याला द्यावं लागेल कारण आरोग्य हे महत्त्वाचं आहे माणसासाठी त्यानंतर शिक्षण आहे आणि शिक्षणानंतर मग तिला जर वैयक्तिक कोणतं काम आहे तिचं वैयक्तिक सांस्कृतिक असो किंवा कोणतंही तर त्याला मग आम्ही तिसऱ्या ह्याला मग ते प्राधान्य देतो आणि तशी पैशाची वाटप करतो जेणेकरून त्यांची गरज भागू शकेल आणि अशा रीतीने आम्ही एकामेकांची गरज भागवून महिलांना कसं सक्षम आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहोत महिला बचत गट गटाद्वारे